स्वच्छ भारत अभियानविषयी बोलायचं झालं तर आम्ही स्वच्छ भारत अभियान असे खूप अभियानात आम्ही सहभागी झालो म्हणजे आम्ही स्वत च जातो मी आणि माझा मित्र परिवार मिळून आमची पूर्ण टीम मिळून आमी खू खूप ठिकाणी जाऊन स्वच्छ भारत अभियान करत असतो जसं की सिंधुदुर्गात जे काही गड किल्ले आहेत तिथे आम्ही दर शिवाजी छत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने वगैरे असे आम्ही त्यांच्या निमित्ताने तिथे जाऊन आम्ही गड किल्ले वर साफसफाई करत असतो नेहमी तसंच अजून काही इ इकडच्या शाळा आहेत कॉलेजेस आहेत आमच्या शहारामध्ये तिथे जेव्हा पंधरा ऑगस्ट असो किंवा सव्वीस जानेवारी असो अशा त्योहाराच्या निमित्ताने अशा सणाकार्याच्या निमित्ताने आम्ही तिथे नेहमीच जाऊन आमची पूर्ण टीम तिथे पोहोचते आणि तिथे स्वच्छ भारत अभियान करत असतं मग त्या वेळी श शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये आम्ही जातो तेव्हा तिथे तिथली स्टुडंट जे आहेत विद्यार्थी आहेत ते पण या कामासाठी हातभार लावता अगदी मनापासून सर्व जण स्वच्छता करण्यासाठी हे मनापासून काम करतात आणि सगळ्यांनाही भरपूर आनंद होतो आणि याचे फायदे पण भरपूर आहेत हे पण आता सर्व लोकांना समजलं आहे की जेवढंच आपण आपला आजूबाजूचा परिसर जेवढं स्वच्छ ठेऊ तेवढं आपलं आरोग्य हे निरोगी राहतं जेवढं आपण गंदगी पसरवणार तेवढंच आजार होणार आहे त्यामुळे हे स्वच्छता अभियान करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपले आरोग्य हे कायम निरोगी राहणार आहे चांगला ऑक्सिजन आपल्याला भेटून जाईल त्यामुळे कारण इथे पूर्ण व गंदगी फ पसरवली तर नेहमीच आपल्याला खूप त्रास होतो आपल्या श्वसनाद्वारे ते घाण सगळी आपल्या प पोटात वगैरे जाते त्यामुळे पोटाचे आजार वगैरे होत असतात त्यामुळे स्वच्छता जेवढी आपण आजूबाजूच्या परिसरात ठेऊ तेवढं आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं जास्तकरून आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात त्यांच्यावर जास्त इफेक होतं आहे हे गोष्टी काही मग त्यांच्या आजूबाजूला नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे आणि आजही ते आमच्या गावामध्ये बऱ्याच ठिकाणी ग्राम पंचायतद्वारे किंवा नगर पालिकाद्वारे मोठमोठे कचराच्या पेटी ठेवलेल्या आहे जिथे ते रा आजूबाजूच्या सोसायटीमधली लोकं आपला सुका कचरा वेगळा ओला कचरा वेगळा अशा पद्धतीने कचरा टाकत असतात पण अजूनही काही ठिकाणी या पेट्या पोचलेल्या नाही किंवा ही सुविधा पोचलेली नाही मग तिथे ही सुविधा लवकरच प पोचवावी ही माझी इ इथल्या सरकाराला किंवा ज जे कोणी आहेत नगरसेवक आहेत पंचायतमधले ग्राम पंचायत सदस्य आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी ही लवकरात लवकर सेवा तिथपर्यंत पोचवावी जेणेकरून त्या लोकांननाही ह्या सुविधांचा लाभ घेता येईल आणि त्यामुळे त्यांचा परिसर पण अगदी स्वच्छ राहील ज्यामुळे त्यांचा आरोग्य पण निरोगी राहील आणि आम्ही प्रत्येक वेळी स्वच्छता अभियान करत असतो ह्यापुढेही करत राहणार आहेत त्यामुळे सर्वांना स्वच्छता अभि अभियान करण्याचं मी सर्वांना हे करतो आग्रह करतो की तुम्ही कायम स्वच्छता अभियान करा धन्यवाद